हॅलो हॅलो मी घरी आहे बोल की भैया हो जाऊ तर ना मग कोणता बघायचा अरे बुवा पुष्पा टू काय हा ते पिच्चर लय भारी आहे रे या ओमकारला कशाला रे ती नसतं पोरीला बोलायले फोनवर हां चार पाच जणं जाऊ दे उगाच ते बोलत बसलं फोनवर पोरीला आपण काय करावा मग हो जाऊ तर संध्याकाळी कारच घेऊन जाऊ की सात आठ जणं म्हटल्यावर कार करून घेऊन जाऊ नांदेडला चालतं आहे बसनं जाऊ हो तिकीट वगैरे किती हो सगळ्यानी देऊन टाकू तर पण पुरायला पाहिजे ना आपल्याला किती आहे काय नाही हो पुष्पा टू पिचारं भारी आहे म्हणाली सगळी टाकीला काय आपल्या राजराम राजाराम टाकीला जाऊ ना हो तिकीट विचारतो माझं आपण चार पाच जणं जाऊ ते ओमकारला नको पा ते लई फोनवर बोलतं आहे हो मग तर का तसं काय कामाचं नाही उगं एकामुळं सगळी पोरं परेशान हो तिकीट विचारतो की ठीक त्याला काय असंल शे दोनशे असंल तिकीट तिकटाचं काय टेन्शन नाही कॉल कर त हे तिकीट टूचं विचारलं कोणाला काय काय कर तू माझा दाजी आहे नांदेडला दाजीला जाऊन विचारायला हवं तू हो हो हो भाऊजीला विचारतो हो चालेल हो हो